मी जर नोकरीसाठी अर्ज करत असेल वीज म वीज महामंडळांना मी एक अर्ज करील मला जे यंत्र आणि जे यंत्राची गरज असेल त्या त्या यंत्राची मी नाव लिहून त्या यंत्राबद्दल मी त्या अर्जामध्ये लिहून वीज महामंडळााला संपर्क साधेल आणि ते संपूर्ण वीजयंत्रे जे मला गरजेचे असते ते मी ज मागवून घेईल आणि त्याची पडताळणी करून मी त्याची खात्री करून ती मी वीज वापरण्यात वीज वा वापरण्यासाठी लावेल आणि जे मला उपयोगी पडेल अशा व्यक्तींना आणि यंत्रांना मी सोबत ठेवेल जेणेकरून मला कुठे काही अडचण आली किंवा कोणत्या लो व्यक्तींची कम्प्लेंट वगैरे आली तर मी ते यंत्रांनी काम करू शकेल असे यंत्र मी माझ्याजवळ मी नेहमीसोबत ठेवेल आणि एखाद्या वेळे तर यंत्रा नसेल किंवा काही नसेल तर ती लवकरात लवकर मी महामंडळ करून दुसरा अर्ज करून ती मागवून घेऊन अशा प्रकारे मी लवकरात लवकर लोकांच्या अडचणी दूर करू शकेल ते तो प्रयत्न माझा राहील म म्हणून मी वीज महामंडळाला अर्ज करीत राहील की ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या घरापर्यंत वीज पोचत नसेल त्या त्या व्यक्तींच्या घरापर्यंत वीज पोचू पोचल्या जाईल असे मी त्या अर्जामध्ये विनंती करत करत राहील आणि लोकांपर्यंत वीज आणि विजेचा आणि अनुभवाचा हा मी लाभ घेत राहील